आजकाल लोक बॉलीवूड नृत्य जास्त प्रमाणे पसंत करतात आणि हे नृत्य लोकप्रिय होत आहे जसे हे नृत्य चित्रपटा वर आधारित आहे आणि हे नृत्य माणसाचे मनोरंजन व त्यात एक असे कला आहेत आणि हे बॉलीवूड नृत्य लोकांना आवडत आणि तसेच हे नृत्य चे कलाही वेग वेगळे वेगळे असतात अॅण तसेच भारतीय शास्त्रीय नृत्याचे कितीकच प्रकार आहेत त्यात कथ्थक भरत नाट्य कथ्थकली मणिपुरी ओडिसी कुचूपुरी आणि तसेच शास्त्रीय नृत्यामध्ये तांडव आणि लास्य असेही भाव असतात पण नृत्याचे इतके सारे प्रकार आहेत पण तरीही आजच्या काळी लोक जास्त प्रमाणे बॉलीवूड नृत्य करणे लोकांना आवडते आणि ते पसंत करतेत